हा बोल गं हो झालं नं जेवण काही नाही बसले आहे हो आवडतात ना मी पिक्चर तर खूप सर्व बघितलं आहे आता जसं का नवीन आला आहे फायटर सैराट थ्री इडियड्स आवडता पिच माझा थ्री इडियड्स आहे तू पण बघून घेशील त्यामध्ये इंजिनिअरिंगच्या लाईफबद्दल सांगितलं आहे अच्छा आणि मराठी मी आता रिसेंटमध्ये बाईपण भारी देवा बघितल्या तिथे पाच बायांचं पूर्ण

हो पिच्चर तर मस्तच आहे तो सैराट पण छान वाटला मला म्हणजे नवीन लोकं होते नं तिथे ॲक्टर त्यांची पण ॲक्टिंग खूप आवडली होती नाही नाही आता स्टार प्रवाहवर दाखवतात ना दादा पिच्चर मी पण बघते एक दोन बघितले मी हो मी रामराम गंगाराम पाहिला आहे

पुन्हा काही नाही पिच्चर म्हणजे आता तो रामराम गंगाराममध्ये त्याने दादा कोंडदेवने छान ॲक्टिंग केली आहे हो हो

बघते ना लक्षाचे पण लक्षाचे झपाटलेला गंमत जंमत पुन्हा आम्ही हो पुन्हा काय नाही शिक्षणात माझं आता फायनल इयर झालं आहे इंजिनियरिंगचं हो ठीक आहे हो हो ठीक आहे